शिवराज रेस्टॉरंटमध्ये कॉल लागला आहे का हा सर मी स्वराज कारंडे बोलतो आहे सांगलीमधून बोलतो आहे सर आम्हाला ऑर्डर एक पाहिजे होती म्हणजे आमच्या घरामध्ये माझ्या भावाचा छोट्या वाढदिवस आहे हां त्यासाठी संध्याकाळी आमच्या घरातं पाहुणे येणार आहेत मग एक वीस तीसजण आहेत मग आम्हाला तुमच्याकडून जेवण तुम्हाला तर जेवणाची ऑर्डर द्यायची आहे बरं बरं हां वीस तीस जणं आहेत आमच्या इथं मग तुम्ही सांगू शकता का आम्हाला कोणते कोणते पदार्थ आहेत तुमच्या इथं क्वालिटी त्याची चांगली असेल ते

बरं बरं बरं बरं हां मग सांगा मला तुम्ही कोणते कोणते आहेत ते मग मी तुम्हाला सांगतो त्यातले कोणते घ्यायचे आहेत ते

हां बरं

आम्हाला त्यातलं पनीर मसाला एक पनीर मसाला तुम्ही लिहून घ्या मी तुम्हाला सांगतो हां पनीर मसाला काजू कतली पनीर टिक्का हां हे तीनच बस आम्हाला आणि रोटी असेल ना तुमच्याकडं का चपाती पण अवेलेबल आहे बरं मग रोटी एक वीस रोटी करा आणि वीस चपाती करा हां हां हां मग त्याप्रमाणं राईस पण प्रत्येक एक एक तीस प्लेट राईस घाला

आणि स्वीटमध्ये काय आहे तुमच्याकडं बरं गुलाबजाम आणि रसगुल्ले आहेत का बरं बरं चालेल चालेल हां मग गुलाबजाम तुम्ही करा कसे आहेत पण ते किलोवर देता तुम्ही पार्सल पाहिजे असेल तर किलोवर देता का बरं मग दोन किलो गुलाबजाम करा हां चालेल मग टो माझा नंबर हाच नंबर आहे मग टोटल तुम्ही त्याची करा किती पैसे होतात ते आणि मला त्याचे सगळे तुम्ही फोटो काढून त्या बिलचा व्हॉट्सअप पाठवा हां हां चालेल चालेल मग तुमाला फोन करतो आणि तुम्हाला तुमच्या नंबरवर मी ऑनलाईन पैसे पाठवतो हां हां चालेल चालेल मग जरा डिस्काउंटही करून पाठवा म्हणजे परत परत ऑर्डर तुम्हाला मिळायसाठी हां हां चालेल चालेल बरं बरं पाठवा पाठवा चालेल चालेल हां थँक्यू सर् ठेवू हां